सर्वात मुख्य ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आहे जी कृष्णाने अर्जुनाला सांगितली भगवद्गीतेमध्ये खूप छान असे उदाहरणं देऊन अर्जुनानी सांगित सांगितली आहे कृष्णाला कृष्णाने अर्जुनाला सांगितली आहे अर्जुन हा युद्ध करण्यासाठी तयार नव्हता पण कृष्णाने त्याला समजावून सांगितलं की तू हे युद्ध कर कारण हे जे अधर्म पसरत आहे हा जर तुला हा अधर्म मिटवायचा असेल कमी करायचा असेल तुला हे युद्ध करावं लागेल आणि या युद्धामुळे कसं मग अधर्माचा कसा नाश होईल हे खूप छान पद्धतीने कृष्णाने अर्जुनाला सांगितलं आणि मग कृष्ण अर्जुन युद्धासाठी तयार झाला तर हे सगळं त्यांनी भगवद्गीतेच्या माध्यमातून गीतेच्या माध्यमातून प्रश्नाने सांगितलेलं आहे आणि संस्कृतमध्ये एकादशीच्या दिवशी असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी सांगितलं सांगितलं

न की आपल्या पुढच्या न पिढीसाठी की मा माणसानी आयुष्यात तसं आचरण करावं त्यांचं कसं असावं बोलणं कसं असावं त्यांचं लिहिणं कसं असावं वागणं कसं असाव स्वयंपाक कसा असावा अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा रामदास्वामींनी दासबोधामध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेल्या आहेत अगदी दासबोध हा ग्रंथ शिकण्यासारखा ग्रंथ आहे त्यात त्यांनी वर्णन खूप छान पद्धतीने केलं आहे